हां ओप्पो ओप्पो मोबाईल फोन मी घेतला होता पाठीमागे तुमच्या दुकानातून हां सर त्याच्यासाठी मी कॉल केला होता मला थोडं माहिती हवी होती हां सर हां सर पाठीमागे एक महिना झाला तेव्हापासून काय झालंय थोडंसं मोबाईल ॲडिक्शन झाल्यासारखं झालं आहे मला माझ्या मोबाईलचा डेटा मी किती यूज करते ते समजत नाही आहे हां तर तेच तेच बघायचं होतं तर कशी सेटिंग आहे सर मला त्या मोबाईलमधलं काही समजत नाही आहे हां सर हां हा म्हणजे मोबाईलमधील सेटिंग ओपन करायचं सेटिंग ओपन केल्यानंतर मोबाईल डाटामध्ये जायचं हां सर तिथून डिटेल्समध्ये जायचं डाटा डिटेल्समध्ये

पुढे एक मिनिट सर फोन चालूच राहूद्यात मी बघते सेटिंग ओपन केलं तेथून मोबाईल डाटा ठीक आहे बट सर त्याच्यात डिटेल डाटा हा ऑप्शनच सापडत नाही आहे हा सर हां सापडलं सर सर्च केला सापडलं सापडला तिथे क्लिक केला

बट सर ह्याला जर आपल्याला जर मर्यादा घालायची असेल लिमिट लिमिट लावायचं असेल तर ते कशा पद्धतीने आपण लावू शकतो पुन्हा बॅक ठीक आहे सर हां आले सर बॅक हां सर डाटा लिमिट ओके डाटा लिमिट देन पर डे डाटा अँड रिमाइंडर ओके सर ओके दोन्हीवरती क्लिक करू ठीक आहे चाल ओके सर केलं केलं ठीक आहे पुन्हा काय अडचण आली तर मी कॉल करेन ओके थँक्यू सर थँक्यू सो मच